आमच्या गावात किराणा माल दूध डेअरी केशकर्तनालय चप्पल मार्ट कपड्यांची दुकानं म्हणजे ज्यातून माणसाला आपल्या रेग्युलर नीड्स म्हणजे रोजच्या गरजा त्याच्या पूर्ण होतात ती सगळी दुकानं आमच्या गावाकडे चालतात